लक्षात राहणाऱ्या नंबर आहेत एक पंधरा हजार वीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार हे नंबर आपल्या लक्षात सहज राहतात